मी बरी आहे तू कशी आहेस हो परावादिवशी तू केला होतास ना कॉल हो मी काम होते मीटिंगमध्ये होते बरी आहे बाकी काय नाही रोजची गडबड हो जाऊयात ना हां खूप दिवस भेट नाही झाली आपली हां कुठे जायचं आहे पण हां ठीक आहे हां जाऊयात ना पण कधी जायचं हां मला पण नाही मला पण सुट्टी आहे

कधी येशील

हां आपण करू शॉपिंग मला पण करायची शॉपिंग

हां आपण गाडीवर जाऊ हां पाऊस पण आहे त्याच्यामुळं

हां ठीक आहे हां

हो दहापर्यंत निघू हां चालेल

चालत आहे ठीक आहे

मला बुक्स खरेदी करायच्या आहेत आणखी हां चालेल दोघींची पण एक लिस्ट काढूया हां हो हां मेकअप वगैरे चांगल्या करून ये जे आपण फोटोशूट चांगला करू

हा करू ओके हां चालेल कोणमध्ये घालून ये हां चालेल